महाराष्ट्र राज्याच्या इतिहासाचा आणि भूगोलाचा त्याच्या सं संस्कृतीवर खूप मोठ्या प्र प्र खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास हा सातवहन चालुक्य राष्ट्रकोट यादव बहमनी आदिलशाही आणि मुघल साम्राज्यापासून ते मराठा साम्राज्यापर्यंत जातो त्यामध्ये अजिंठा वेरूळची लेणी ही बौद्ध आणि हिंदूचे प्र प्रतीक आहे तर मराठा साम्राज्याच्या काळात मराठी भाषेला राजाश्रय मिळाला आणि तिचा सांस्कृतिक विकास झाला त्यानंतर ब्रिटिश काळात मध्ये मुंबईचा बंदर विकास केला त्यामध्ये च्या शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना रुजवली जी आधी महाराष्ट्राच्या लोकजीवनात आदर्श मानली जाते त्याच्यानंतर भूगोलाचं सांस्कृतीवर परिणाम झालेलंय तो म्हणजे महाराष्ट्राचं भूगोल तीन भागात विभागलेत कोकण पश्चिमघाट आणि विदर्भ मारठवाडा